मुळात कुठल्याही राज्याची किंवा राज्यव्यवस्थेचे काम असते की सरकारी व्यवस्थेवरच लोकांचा विश्वास हवा आणि त्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असते पण व्यवसाय हे मुळात नफ्यातोट्यावर चालत असतात त्यामुळे काही व्यवसाय भरपूर नफा कमवतात जसे की आपल्याकडे सध्या सेवाक्षेत्र हा भरपूर नफा कमवतो तर सरकार किंवा हे क्षेत्रसुद्धा एक प्रकारे इतर व्यवसायांशी भागीदारी करत असते आणि ती भागिदारी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते जसे की सरकारी नियम काही ठिकाणी असू शकतात की या या क्षेत्रातील व्यवसायांनी जे मोठे आहेत खूप त्यांनी इतर काही संस्थांशी संलग्न व्हावे आणि त्यातून सामान्य लोकांना काही तरी पोचेल यासाठी प्रयत्न करावा जसे की मराठी भाषा मराठी सांस्कृती पुढे जाईल यासाठी काय करता येईल तर सरकार असा नियम करते कधीकधी की या व्यवसायांनी आपल्या नफ्यातला दोन किंवा चार टक्के भाग हा एखाद्या मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थेला द्यावा जेणेकरून ती संस्था या नफ्यातून मिळणा या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून मराठी भाषेसाठी काहीतरी करेल जसे की काही गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे किंवा मराठी भाषेबद्दल जे लोक रिसर्च करत आहेत त्यांना शिष्यवृत्ती देणे किंवा जर चांगले पुस्तक आले तर त्यांच्या लेखकांना पुरस्कार देणे त्यासाठी एक वेगळी कमिटी स्थापन करणे किंवा एखाद्या सरकारी संस्थेला पुस्तकं विकत घेऊन देणे अशा प्रकारे या हा एक भागीदारी असते आणि ही वेगवेगळ्या फक्त मराठी भाषेसाठीच नाही इतर ठिकाणी असू शकते जसे की आपण ज्या व्यक्तींसाठी एखादी संस्था काम करते तर त्यांना जास्ती नफा कमवणाऱ्या एखाद्या क्षेत्राकडून मदत मिळते की जे त्यामुळे तिथे का तिथे काम करायला लोकं भेटतील जे अपंग व्यक्तींची काळजी घीऊ शकतील थोडक्यात अशा प्रकारे एक प्रकारे समाजसेवा ही सरकारी व्यवस्थेतून किंवा खाजगी व्यवसायातूनही होत असते आणि त्याचा समाजाला भरपूर फायदा होतो